पारं पारंपरिक पोहण्याहून व्यवसायिक पोहणे वेगळे असे आहे की व्यवसायिकमध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला ज्यांना पोहण्याची जास्त आवड आहे ज्यांच्या जवळ नदी तलाव असे पोहण्याचे काही नाही वस् ते तुमच्या स्विमिंग पूलमध्ये येऊन पोहू शकता मग तिथून तुमची इनकम होऊ शकते त्याच्यामुळे पारंपरिक पोहण्याहून व्यवसायिक पोहणे हे होऊ शकते आणि आम्हाला समुद्रात पोहायला आवडते आणि नदीत पण आवडते तलाव असेल नदी असेल समुद्र असेल ह्याच्यामध्ये पोहायला खूप आवडते